मी इलेक्ट्रिकलच्या कामाला लागलो होतो तर इलेक्ट्रिकचं काम करता करता मी एक स्वतःचा कूलरचाही काम सुरू केला तर त्यामुळेही मला खूप छान वाटलं आणि इलेक्ट्रिकचे पंखे दुरुस्त करणे यामधेही मला खूप काम करायला आनंद मिळायला लागला तर ते काम करता करता मी माझं टेन्थ पास झालं तर त्या नंतर मी आय टी आयला ॲडमिशन घेतलं आय टी आयला ॲडमिशन घेतलं आणि मी आय टी आयमधे इलेक्ट्रिकल हा कोर्स केला कोर्स केल्यामुडे मला बेनिफिट मिडालं तर ट्रेनिंग वगैरे झाली आणि मला नंतर जॉब वगैरे लागली तर त्यामुळे मला स्वतःचा हातभार आणि मी आपल्या पायावर उभा राहू शकलो